नांदेड या भागात भ भरपूर क्रीडागार किंवा मैदान असे आहेत जसं की श्रीनगर पसलं पीपल्स कॉलेज मैदान तिथे भरपूर कॉलेजचे भरपूर शाळेचे वगैरे कार्यक्रम होत राहतात आणि तिथे शाळेचे जर कार्यक्रम असेल तर शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पॅरेंट्सला वगैरे बोलवतात पण समजा बाकी कोणी जर मोठा कार्यक्रम केला तर बाकीच्या लोकांना पण प्रवेश तिथे भेटून जातं आहे अशी त्याची काही अडचण वगैरे नाही आहे दुसरं म्हटलं तर एक स्टेडियम आहे नांदेडमध्ये ते रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे किंवा विसावा गार्डनला लागूनच आहे त्या स्टेडियममध्ये पहिले क्रिकेटचे खेळ होत होते पण आत्ता फक्त प्रॅक्टिस होते तिथे खेळायला वगैरे असं एक बरोब्बर खेळ असा काही होत नाही तिथे लोकांना येणं जाणं पण अलाऊड आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बाकी सुद्धा भरपूर मैदान आहेत नांदेडमध्ये तिथे पण छोटे मोठे कार्यक्रम होत राहतात आणि त्या कार्यक्रमासाठी लोकांना जर लोकांना फक्त आमंत्रणपत्र दाखवावं लागतं बाकी काही प्रॉब्लम नाही बाकी काही अडचण नाही आहे कोणी पण कधी पण येऊ शकते आणि आपल्याला जर पण तिथे काही कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला फक्त त्यांना बोलावं लागतं त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो बाकी तिथे काही दुसरा अडचण नाही आणि अशा प्रकारे नांदेडमध्ये भरपूर सगळे क्रीडागार किंवा स्टेडियम वगैरे आहेत